हॅलो हां बोला

हां हां अच्छा अच्छा बोला ना बरं व्हेरी गुड हां एल के जीला करायचं आहे थर्ड स्टँडडला करायचं आहे का बरं बरं बरं तुम्ही राहायला कुठे मॅडम सातारमध्येच ना हो हो ठीक आहे ठीक आहे हां आपलं हे स्कूल जे आहे ते सातारमध्ये तामजाई नगरमध्ये आहे तुम्हाला स्कूलविषयी काही एक्स्ट्रा माहिती आहे की मी सांगू हां हां बरं बरं बरं अतिशय छान तुम्ही निर्णय घेतला आमच्या स्कूलमध्ये तुमच्या मुलांना दाखल करण्याचा कारण की आमचं हे जे पोदार इंटरनॅशनल स्कूल जे आहे ते अतिशय उत्तम अशा रीतीने काम करत आहे मुलांच्या प्रगतीसाठी आणि एल के जीमध्ये तुमचा मुलगा आता तुम्ही तुमच्या पाल्याला तुम्ही दाखल करत आहे तर आता आमच्या इकडे अकरावी आणि बारावी म्हणजे जुनियर कॉलेजसुद्धा आता या वर्षीपासून आम्ही सुरू करतो आहे तर तुमच्या अगदी छोट्या गटातल्या विद्यार्थी म्हणजे मुलापासून ते ते त्याचं हायर एज्युकेशनसुद्धा इथेच कंप्लीट होईल अशी सोय तुम्हाला या आमच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून मिळेल ठीक आहे तर खूप खूप वेलकम तुमचं तुम्ही इथे मला फोन केला त्याबद्दल आणि हां हां आणि बोला ना हां तुम्ही असं करा आता सातारमध्येच राहत आहे तर एकदा ऑफिसमध्ये या याविषयी आपण सविस्तर चर्चा करू पण आता तुम्ही फोन केला आहे तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आमच्या इथे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच एक्स्ट्रा ॲक्टिविटी पण उपलब्ध करून दिल्या जातात जसं की स्पोट्स आहे स्विमिंग आहे हॉर्स रायडिंग आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मुलांसाठी मुलांचं काय म्हणूयात आपण त्यांच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी वाढाव्यात फक्त अभ्यासावरती फोकस क न करता अभ्यासाबरोबरच त्यांना या सगळ्या को करिक्युलम ॲक्टिव्हिटी पण आम्ही पुरवत असतो आता आमचं शाळा शाळेला कधी तुम्ही बघितलं असेल आमची स्कूल तर स्कूलचं ग्राऊंड पण खूप मोठं आहे मोठा जिमखाना आहे आणि जसं आउटडोअर गेम घेतले जातात तसे इनडोअर गेमसुद्धा आहेत आमच्या इथे त्यामुळे मुलांच्या स्पोटच्या दृष्टीने आणि त्यांच्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये पण आम्ही मुलांना पाठवत असतो जसं की इंटरस्कूल स्पर्धा आहेत इंटकॉलेजिएट स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये आम्ही मुलांना पाठवत असतो येतं लक्षात हां हो हो स्कूल बसची पण सोय आहे तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेण्यासाठी इथे याल ना तेव्हा तुम्हाला आम्ही या सगळ्याचं तुम्हाला एक परिपत्रक देऊ एक फॉम देऊ तो तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला कळेल आणि फा अगदी कमीत कमी माफक दरामध्ये तुम्हाला बसची सोय सुविधा देण्यात येईल येतं लक्षात त्याच्यामुळे हां त्यामुळे तुम्ही निश्शंक राहा तुम्ही एकदा मूल तुमचं आमच्या शाळेच्या ताब्यात दिलं की हा मी त्याचं भवितव्य व्यवस्थितपणे घडवणार घडवणार त्याच्याबद्दल तुम्ही निश्शंक राहा ठीक आहे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या कारण बाकीच्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या तुम्ही शाळेत आल्यानंतरच आपण पूर्ण करू शकतो हां ओके ओके ओके धन्यवाद भेटूयात हां हां सकाळी तुम्ही आता मला भेटण्यासाठी ऑफिसला येत असाल तर सकाळी नऊ वाजता या हं ठीक आहे ठीक आहे आल्यानंतर मग बाकीची सगळी माहिती सांगण्यात येईल तुम्हाला हां ओके ओके हां हां चालेल धन्यवाद ओके हां चाल